भारताचा राज्यकारबार हा प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी या अधिकृत भाषांमध्ये होतो पण भारताला अशी एक प्रामुख्याने अधिकृत अशी भाषा नाही आहे भारतामध्ये बहुभाषिक लोकं आहे आणि ते प्रचंड लोकसंख्येने आहेत

जास्त लोक हिंदी किंवा इंग्रजी वापरण्यात येती त्यामुळे भारताची अधिकृत भाषा अशी संविधानात ठरवली नाही आहे पण कामकाजासाठी हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जातो तसेच देशामध्ये इतर सररास बोलणारा भाषांमध्ये मराठी कन्नड तेलगु तमिळ मल्याळम ओडिशी आसामी बिहारी त्यानंतर राजस्थानी तसेच गुजराती मारवाडी त्यानंतर हरियानवी पंजाबी काश्मिरी आणि इतर अनेक छोट्यामोठ्या बोलीभाषांचा समावेश होतो भारतामध्ये बहुभाषिक लोक अतिशय एकत्र्याने आणि गुण्यागोविंदाने नां नांदतात आणि भाषिक वैविध्य जरी असली प्रत्येकाची सांस्कृतिक विविधता जरी आसली तरी प्रत्येक लोक एकमेकांशी आनंदामध्ये सहभागी होतात कोणीही कोणता भाषेचा तिरस्कार करत नाही किंवा कोणी कोणाच्या भाषेऊन त्यांच्यावर म्हणजे बळजबरी किंवा जबरदस्ती नाही करत की तुम्ही ही भाषा बोला ती भाषा बोला एकंदर प्रत्येकाला जी भाषा जमते त्यातून तो त्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आणि भारतातली ही सर्वात मोठी आवडणारी अशी वैविध्यता आहे जेणेकरून बहुसंख्ये भाषिक बहुभाषिक लोकं राहतात तरीही त्यांच्यामध्ये वादविवाद नाही